आजकाल सोशल मीडियाचा परिणाम सर्वांवरच होत आहे पण विशेषतः जी लहान मुलं असतात त्यांच्यावरती हा परिणाम फारच होतो हा परिणाम केवळ शारीरिक मानसिक असतो असं नाही तर तो बौद्धिकसुद्धा असतो सध्या मुलांना टी व्ही मोबाईल ह्या गोष्टींचं जणू काही व्यसनच लागलेलं आहे यातून त्यांची सुटका व्हावी असं आमच्या एका ग्रुपनी ठरवलं नुसतं हे करू नका असं सांगून चालत नाही हे करू नका तर मग काय करा हेही मुलांना सांगायला पाहिजे या दृष्टीने आम्ही गीता परिवाराचा संस्कार वर्ग चालू करावा असं ठरवलं ह्या संस्कार वर्गामध्ये निरनिराळे विषय हाताळण्यात येणार होते त्यात योगासनं होती गमतीचे खेळ होते काही गोष्टी होत्या काही संस्कार करणाऱ्या कथा सांगायच्या होत्या मग त्यातले काही विषय मी माझ्याकडे घेतले आणि मग सकाळच्या वेळेला जेव्हा मुलांच्या परीक्षा संपतात आणि त्यांना सुट्टी लागते त्या वेळेला सकाळच्या वेळेला त्यांना मी गोळा केलं सुरुवातीला मुलं आणि त्यांचे पालक थोडेसे साशंक होते मुलं किती रमतात त्यांना किती आवड होते याबद्दल त्यांनासुद्धा खात्री नव्हती पण वर्ग सुरू झाला आणि मुलं बघता बघता त्यात रमून गेली योगासनं करताना सुरुवातीला थोडीशी गडबड व्हायची पण हळूहळू सरावानी त्यांना योगासनं जमायला लागली संस्कार कथा सांगताना मुलं फार रंगून जात होती विशेषतः देशभक्तीपर कथा सांगताना मुलं अक्ष डोळ्यात प्राण आणून पुढे काय होणार याची वाट बघत असायची मुलांच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहणं हा सुद्धा एक फार मानसिक आधार होता हळूहळू मुलं त्या गोष्टीमध्ये रंगून जायची पुढे काय घडणार उद्या कोणती गोष्ट सांगणार याची त्यांना खूप उत्सुकता असायची त्यानंतर आम्ही त्यांना आपल्या धर्मातले काही श्लोक शिकवत होतो ह्याच्यामदे हनुमान चालीसा होतं गीतेचा एखादा अध्याय होता काही छोटे छोटे श्लोक शिकवत होतो संस्कृत ही देववाणी आहे पण आजकाल मुलांच्या कानावरती संस्कृत फारसं पडत नाही त्यामुळे ते उच्चार त्यांच्या थोंडात बसणं जरा अवघड जात होतं पण दोनचार दिवसातच मुलं अगदी तयार झाली आणि ते श्लोक ते अत्यंत उत्साहाने म्हणायला लागले याच्यानंतर आम्ही थोडेसे गमतीचे खेळ पण घेत होतो कारण नुसतीच बौद्धिक मेजवानी असून चालत नाही थोडंसं इतरही काहीतरी पाहिजे पण हे गमतीचे खेळ खेळताना त्यांच्या स्मरणशक्तीला वाव मिळेल असे खेळ आम्ही निवडत होतो थोडासा मध्ये अल्पोपहारही त्यांना देत होतो आणि त्यामुळे एकत्र बसून जेवणे जेवतानाच्या चांगल्या सवयी उदाहरणार्थ जेवणापूर्वी हात धुणे जेवल्यानंतर हात धुणे खाली काही सांडू न देणे डब्यातले सांडू नाही यासाठी डब्याखाली एखादा कागद ठेवणे अशा बारीकसारीक सूचना आम्ही त्यांना देत होतो आणि मुलंसुद्धा त्या सूचनांचं पालन करत होती याचा परिणाम असा झाला की नंतर आम्हाला पालकच येऊन भेटायला लागले आणि ते म्हणाले तुम्ही पंधरा दिवस नाही पूर्ण सुट्टीभर हा संस्कार वर्ग चालू ठेवा कारण आजकाल आमची मुलं घरी जेवताना खाली काही सांडत नाही पानात काही टाकत नाही मला हे आवडत नाही ते आवडत नाही असं म्हणत नाहीत जेवणापूर्वी ते जेवणाचा श्लोक म्हणतात संध्याकाळी टी व्ही बघण्याचा हट्ट धरत नाहीत तर उलट तुम्ही शिकवलेले स श्लोक स्तोत्र त्या आवडीनी म्हणतात त्यामुळे तुम्ही हा संस्कार वर्ग शक्य असेल तर वर्षभर कायमच चालू ठेवा पण शक्य नसेल तर निदान सुट्टीभर तरी चालू ठेवा हा सगळा वर्ग स घेत असताना मुलं खूप शिकली पण मलाही खूप शिकायला मिळालं मुलांच्याकडून मीही बऱ्याच गोष्टी शिकले कारण कधीतरी आपण मुलांना रागवलो तर मुलं पाच मिनटामध्ये विसरून पुन्हा मूळ स्वभावाकडे येत होती आपण कितीतरी गोष्टी कितीतरी वाईटसाईट अपमान मनात ठेवून राहतो पण मुलांकडनं मीसुद्धा हे शिकले की हे सगळं तात्पुरत असतं हे विसरून जायचं असतं त्यामुळे हा संस्कार वर्ग मी मुलांसाठी जरी घेतला तरी मुलांकडूनसुद्धा मी बरेच संस्कार घेतले माझा हा संस्कार वर्ग खूपच लोकप्रिय होता आणि मलाही तो घेण्यात खूप आनंद वाटत होता